आमच्या बुलढाण्यामध्ये साड्यांचा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो इथले खेड्या पाड्यांची लोकं जे आहेत ते लग्नाचा बस्ता फाडायला मोठ मोठ्या शहरामध्ये जाऊ शकत नाही त्यामुळे आमच्या बुलढाणा शहरामध्ये साडीचा व्यवसाय झालं चहाचा व्यवसाय झालं वडा पावचा व्यवसाय झालं हे आम्ही सुरू करू शकतो त्यानंतरच आम्ही कपड्याचा व्यवसाय सुरू करू शकतो कपड्याच्या व्यवसायामध्ये खूप सारं प्रॉफिट आम्हाला मिळू शकतं कारण खेड्या पाड्यातले लोकं इकडे रविवारच्या बाजारामध्ये येतात आनि खूप सारे कपडे वगैरे खरेदी करून जाऊ श घेऊन जाऊ शकतात त्यामुळे आम्ही इथे कपड्याचा व्यवसाय चहाचा व्यवसायसुद्धा सुरू करू शकतो ऊन थंडी वारा पाऊस असो इकडचे लोकं चहा पीत असतात त्यामुळे आम्ही चहाचा व्यवसायसुद्धा सुरू करू शकतो